हॅलो हां नमस्कार हा फोन शाहीर हेमंतराजे मावळे यांना लागला आहे का नमस्कार नमस्कार मी तुमचा सर थोडा वेळ घेऊ शकते का सर मी एक चाहती आहे तुमची आणि मी आता नुकताच तुमचा जंगली महाराज मठात झालेला कार्यक्रम बघायला आले होते सर मला थोडा वेळ हवा होता सर तुमचा सर मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल कारण शाहिरी क्षेत्राशी तसं फार मला काही त्यातलं माहिती नाही आहे पण मला कार्यक्रम खूप आवडला आणि मी असं ऐकलं आहे की तुमच्याविषयी मी बऱ्याच गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केला सर तर मला असं कळलं की अनेक वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात काम करत आहे तर सर जरा तुमच्याबद्दल मला थोडं सांगाल का म्हणजे या क्षेत्राबद्दल हां

वा वा वा सर म्हणजे साधारण तुम्ही ब्याण्णव सालापासून अविरत हे काम करत आहे तर सर मग मला असं विचारायचं आहे की म्हणजे मुलांना मग त्याच्यामध्ये साधारण वयाची काय अट आहे का

बरं आता म्हणजे सर मला असं विचारायचं आहे की मी शिकू शकते का म्हणजे कारण मला खूप आवडलं आहे हे बरं अच्छा सर मग इतिहासाचा अभ्यास त्याला गरजेचा आहे असं काही आहे का म्हणजे अच्छा सर थोडंसं जरा आता तुमच्याविषयी सांगाल का म्हणजे तुम्ही हे सगळं करताना म्हणजे तुमचे अनेक कार्यक्रम होतात मी पेपरला पण वाचते तर तुमचं म्हणजे कौटुंबिक जीवन तुम्ही कसं काय ह्याच्यामध्ये सगळं मॅनेज करता हे जरा विचारायचं होतं वा वा वा सर मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला नक्की आवडेल आणि तुमचे इथून पुढचेही अनेक कार्यक्रम मला ऐकायला बघायला आवडतील तर मी तुम्हाला एकदा फोन करेन आणि भेटायला येईन सर वेळ दिला हो वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर